भारताच्या अधिकृत एकवीस भाषा आहेत त्यामध्ये आसामी उर्दू ओडिया कन्नड कश्मिरी कोंकणी गुजराती डोगरी तमिळ तेलगू नेपाळी पंजाबी बंगाली बोडो मराठी मल्याळम मेतई मैथिली संथाली संस्कृत आणि सिंधी ह्या भाषा आहेत त्यामध्ये हिंदी इंग्रजी या भाषा सर्रास वापरल्या जातात आपल्या या देशाच्या भाषिक वैविध्यामध्ये खूप सौंदर्य आहे जसं आपण मराठी भाषेचा विचार केला तर मराठी भाषेमध्ये ऱ्हस्व दीर्घ काना मात्रा किंवा प्रत्येक नात्याला वेगवेगळे शब्द वापरले जातात जसं की आईच्या भावाला मामा म्हणतात वडिलांच्या भावाला काका म्हणतात हे मराठी भाषेतलं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं परंतु जर आपण इंग्रजी भाषेचा विचार केला तर इंग्रजी भाषेत ऱ्हस्व दीर्घ काना मात्रा वेलांटी हा काही प्रकारच आढळून येत नाही त्यामध्ये एक सहजता येत नाही मराठी भाषेत कसं आहे शब्दांचे अर्थ बदलले अनुस्वार बदलला तर वाक्याचा खूप वेगळा अर्थ होतो आणि म्हणायचं असतं एक आणि त्याचा अर्थ होतो एक असं होण्याची दाट शक्यता असते परंतु इंग्रजी भाषेमध्ये सगळ्या रिलेशनना एकच नाव दिलं जातं जसं की आईची बहीण असेल वडिलांची बहीण असेल सगळ्याला आंटी हे एकच विशेषण वापरलं जातं मराठी भाषा ही खूप आपल्या जवळची वाटते हाच जर कानडी भाषेचा विचार केला तर कानडी भाषा ही थोडीशी काही म्हणतात रांगडी टाईप अशी वाटते कोल्हापुरी भाषा रांगडी वाटते त्यामुळे जसंजसं आपण ज्या ज्या भागात जाऊ तसं तसं त्या त्या भाषेचं सौंदर्य हे वेगवेगळं असतं ती भाषा बोलण्याचा लहेजा वेगळा असतो जसं आपण कोकणी भाषेचा विचार केला तर कोकणी भाषेत थोडंसं हेल काढून बोलण्याची पद्धत असते तेच दुसऱ्या ठिकाणी पटापटा शब्द संगती केली जाते आणि बोललं जातं त्यामुळे जसं जसं खाण्याच्या पद्धती बदलल्या जातात तसं तसं चार कोसांवर गाव बदललं शहर बदललं की भाषासुद्धा बदलली जाते आणि प्रत्येक भाषेचं सौंदर्य हे वेगवेगळं आहे कुणाची भाषा अगदी मऊ मुलायम आहे कुणाची थोडीशी तिखट आहे ब ज्याला आपण फटकळ म्हणतो तशी आहे त्यामुळे प्रत्येक भाषेचं सौंदर्य हे खूप वेगवेगळं आहे आणि आपल्या भारत देशात इतक्या भाषा आहेत की अक्षरशः भाषेनी समृद्ध असा हा आपला देश आहे